हो चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी गरिबी हा सगळ्यात मो मोठा अडथळा ह्यासाठी आहे की ज्या वैद्यकीय चांगल्या सेवा आहेत ज्या तुम्हाला तत्काळ तुमच्या आजाराचं आजार काय नेमका झालाय काय आहे त्या तुम्हाला सांगितल्या जातील तर त्यासाठी तुम्हाला पैसा लागतो तर हा पैसा आणि ह्या सगळ्या ह्या पैसा जो लागतो तो आपल्या आजारावर नेमकं कारण काय आहे त्या गोष्टी जाणण्यासाठी लागतो आणि जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात तेवढे पैसे नसतील तर आपल्या चांगल्या वैद्यकीय सेवा भेटणार नाही कारण वैद्यकीय सेवा चांगल्या मोठमोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी जर आपल्याकडे पैसे असतील तरच आपण जाऊ शकतो तर लोकांना खेडेगावामध्ये ह्या अशा सुखसुविधा गव्हरमेंटने सरकारने देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी गव्हरमेंटने गरीब खेड्यातली लोकांसाठी इन्शुरन्स जो इन्शुरन्स आहे बिमा योजना आहेत त्या गरिबांना सरकारने गव्हरमेंटने उपलब्ध कमी स्वस्तामध्ये उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या काही गोष्टींचा लाभ घेता यावा घेता येईल तसंच त्यातून त्यांचा काही दुखापत किंवा दगापत होणार नाही आणि तसंच ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या खूप खर्चिक आहेत तर त्यासाठी सरकारने ह्या गोष्टींचा विचार करून ह्या गोष्टी फक्त कागदोपत्री न न ठेवता त्या ॲक्च्युअल प्रॅक्टिकल गोष्टी ह्या खालती पातळीवर उचलावयाला हव्यात की जेणेकरून ह्या गोष्टींचा खेड्यातल्या प्रत्येक गरिबाच्या घरापर्यंत ह्या गोष्टी पोहचल्या पाहिजेत बस